जर मला माझ्या छायाचित्रांमधून भारत दाखवण्याची संधी मिळाली तर मी भारतातील प्रत्येक म्हणजे ज्या ज्या गोष्टीमुळे भारताची प्रसिद्धी आहे नावलौकिक आहे त्या गोष्टींचे फोटो तर काढेनच पण त्याबरोबरच लोकांना जो अनोळखी असा भारताचा चेहरा आहे तो मी दाखवण्याचा प्रयत्न करेन उदाहरणार्थ भारतातील पर्यटन स्थळं असोत जम्मू काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत आणि इकडे गुजरातपासून ते आसाम अरुणाचल प्रदेशापर्यंत इतंल इथला प्रत्येक पर्यटनस्थळासाठी प्रसिद्ध असणाऱ्या ठिकाणाचे तर फोटो येतीलच पण त्याबरोबरच भारतामध्ये एकत्र नांदणारा आजचा नागरिक मग तो सर्व धर्माचा असो आणि त्यानंतर इथे माणुसकीने राहणारे खूप लोक आहेत त्यानंतर कित्येक लोक समाजसेवेसाठी तत्पर असतात तर त्यांच्या दृष्टीने जो भारत त्यांना वाटतो तो मी जगासमोर आणण्याचा प्रयत्न करेन